चित्र कोणते काढायचे हे मी जो प्रसंग आहे त्यावरून ठरवतो कारण मला जे प्रसंग सध्या आहे त्यावर चित्र काढणे खूप आवडते त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रसंग पाहूनच चित्र रांगोळी काढत असतो तसेच मला गूगल आणि यूट्यूबचे खूप मार्गदर्शन मिळते कारण त्यामध्ये मी विषय टाकल्याबरोबर त्याचे चित्र आणि रांगोळ्या दिसते त्यामुळे मी ते पाहून हुबेहूब असेच काढू शकतो त्याचमुळे मला गूगल आणि यूट्यूबचे खूप मार्गदर्शन मिळते आणि मला बर्थडे असला तर केकचे चित्र लग्न असले तर लग्नसोहळ्याचे चित्र किंवा रांगोळी आणि हे डोहाळेजेवण असले तर त्याचे चित्र काढायला मला खूप आवडते